आमच्या घराच्या बाजूला एक नर्सरी आहे मला एवढी झाडाची आवड आहे ना मीच कुंडे वगैरे अशी जमा करून ठेवली आहे मी ते आणायला नर्सरीतून कुं रोपे आणलेली आहेत माझ्याकडे मी बेलाचे झाड पण लावलेले आहेत त्याला श्रावण महिन्यामध्ये एवढा बेल येतो खूप छान गुलाबाचे शेवंती जाई वगैरे मी खूप झाडे लावलेले आहे मला खूप झाडाची आवड आहे कारण माझ्याकडे खूप मस्त बगीचा मी तयार केलेला आहे मला झाडाशिवाय मला करमत नाही मी कुठे गावाला जरी गेले तरी मला माझ्या झाडामध्ये खूप जीव असतो कारण मला झाडाची खूप आवड आहे मला नं खूप फळं मी न्या ह्याचं पण झाड लावलेलं आहे कढीपत्ता जांबाचं फळाची पण लावलेली आहेत माझ्याकडे भरपूर फळ येतात मला खूप आवड आहे मला माझ्याकडे बगीचा मी खूप छान सजून ठेवला आहे माझ्याकडे आले ते म्हणतात तुमचा बगीचा खूपच छान आहे ओ तुम्ही एवढं काय करता मी म्हणते मी माझ्या लहान लेकरासारखं मी वाढवलं आहे माझ्या बगीचाला मी खत वगैरे वेळेवर देते मला त्याची आवडच आहे कारण कोण नेहमी म्हणतात जाणारे येणारे लोक म्हणतात तुमच्याकडे काय एवढं आहे तुम्ही कोण करते तुमचं एवढं संगोपन मी मी स्वतः करत असते माझं लक्ष सगळं झाडाकडेच राहते मला फार आवड आहे त्या